हां हॅलो बोला हां हो धनश्री मॅडमलाच लागलेला आहे फोन बोला मॅम हो हो मिळू शकते ना तुम्हाला कोविडविषयी माहिती मिळेल ना इथे म्हणजे तरी कशाबद्दल विचारायचं आहे तुम्हाला नेमकं कोविडबद्दलच विचारायची आहे की आणखी काही हां नेम हां नेमकं म्हणजे काय की बा म्हणजे त्याच्यापासून कशी सुरक्षितता पाळावी हां हां हां तर मॅम त्यासाठी ना म्हणजे तुम्हाला काळजी घ्यायला लागणार आहे स्वत चीच काळजी स्वत लाच घ्यायला लागणार आहे त्यासाठी मास्क वगैरे दिलेले आहे गोरमेंटनी सॅनिटायजर वगैरे दिलेला आहे त्याचा वेळोवेळी नियमित वापर करणे आवश्यक आहे मॅम त्यासाठी नंतर सर्दी खोकला थोडंसंही जाणवला तर डॉक्टरांची भेट म्हणजे त्याच्यावर तुम्ही डॉक्टरांची भेट घ्या लवकरात लवकर भेट घ्या जर सर्दी खोकला असला तुम्हाला तर म्हणजे ते कोरोना टेस्ट केल्यासारखंच होईल एकप्रकारे आणि आपल्याला समजून येईल की हां हां हां तर आपल्याला समजून येईल की आहे की नाही वेळो वेळोवेळी काळजी घ्या लागणारे मॅम त्यासाठी आपल्याला हां हां हां हां डॉक्टरां नाही नाही नाही नाही मॅम अशा काळामध्ये ना डॉक्टरांचीच भेट घेतलेली म्हणजे आवश्यक असते कारण की असे जे तर आपण घर घरी उपाय काहीच करू शकत नाही कारण हे खूप याचं काम झालेलं आहे आता कोरोना म्हणजे एकदम जीवनघातक झालेला आहे ना ते त्यासाठी डॉक्टरांचीच तुम्ही भेट घ्या अशी आमची हे आहे अपेक्षा आहे घरगुती उपाय नका करू सहसा हां नाही ते म्हणजे डॉक्टरांच्या सहमतीनं कसं आपल्याला समजा ते डॉक्टर जर असले तर त्यांच्या सहमतीनं ते काय काळजी घ्यायला सांगतात ते नीट व्यवस्थित त्यांचं ऐकून आपण करू शकतो ना घरी आपल्या मनाने म्हणजे आपल्याला नाही समजू शकणार एवढ्या वेळात तर ते सांगतात की बा कोरोनाच आहे की नाही आहे मग त्याच्यासाठी आपण मग कधी कधी कोरोना असू शकते नसू शकते है की नाही तर त्यांचं सल्ला घेणं आवश्यक आहे मॅम डॉक्टरांचाच सल्ला घ्या

ठीक है मॅम हां